फुलोरा रेस्टोरंट का हा ठीक आहे मला चार माणसांसाठी जेवणाची ऑर्डर द्यायची होती परंतु आज तुमचं स्पेशल मेनू काय आहे तुमच्या हॉटेलची स्पेशल डीश हा ठीक आहे ठीक आहे परंतु ती डीश किती माणसांसाठी येऊ शकते पुरेशी होऊ शकते

ठीक आहे ठीक आहे आम्ही चार माणसं आहोत चार माणसांना तुमची स्पेशल डीस स्पेशल तुमची थाली पाठवा त्यानंतर बटर चिकन एक प्लेट आणि चार रोटी लागतील आणखी एक जीरा राईस पाठवून द्या हा हा आणि तुमचं पेमेंट कसं करायचं आहे गुगलपे वर आहे की कॅश ऑन डिलीवरी आहे

चालेल पार्सल तुमचा माणूस आमच्या इथे घेऊन येईल ना

ॲड्रेस सांगतो मी खारगल्ली नागाव रायगड चालेल किती वेळात माणूस पोहोचेल इथे

तुम्ही इथे माणूस इथे आल्यानंतर मी त्याच्या कॅश ऑन डिलिव्हरी त्याला पेमेंट करतो धन्यवाद थँक यू